सणासुदीच्या दिवशी आमच्याकडे जास्तीत जास्त मराठमोळं जेवण असतं पुरणाच्या पोळ्या आणि पुरणाच्या पोळ्या करायला पुरणाच्या पोळ्या असतात किंवा भजी किंवा पुरी असते किंवा आमरस असतो आमरस पुरी किंवा आमरस पुरणपोळी खीर आणि आमटी भजे कुरडया पापड आणि गोडांबा आणि आपलं खीर खीर शेवळ्याची खीर किंवा दूध किंवा असं अनेक प्रकारचे महाराष्ट्रीयन महाराष्ट्रीयन सनासुदीच्या दिवशी महाराष्ट्रीयन प्रकारचे अन्नपदार्थ बनवल्या जातात